ई पी एफ खात्याची माहिती घेण्यासाठी प्रथम मी ई पी एफ ओ वेबसाईटला भेट दिली आणि माझा यू ए एन ए नंबर पासवर्ड आणि केपचा टाकला त्यानंतर मी ऑनलाईन सेवा टॅप क्लिक केलं आणि क्लेम फॉम एकतीस किंवा फॉर्म एकोणीस फॉम दहा सी आणि दहा डी ह्यांच्यापैकी पर्याय निवडून माझ्या पी एफ खात्याशी लिंक केलेला माझा बँक खाते नंबर एंटर केला आणि व्हेरीफाय केला आणि क्लिक केलं